जर आमच्या गावामध्ये एखाद्याला कुत्रा चावला तर त्याला प्रथमतः प्राथमिक उपचार आरोग्य केंद्रामध्ये आम्ही नेतो आरोग्य केंद्रामध्ये नेल्यावरती त्याला डॉक्टर तपासतात डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला कुत्रा ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी दख जखम पूर्ण स्वच्छ धुऊन घेण्यात येते ती द जखम पूर्ण धुतल्यानंतर न त्या कुत्र्याची माहिती डॉक्टर विचारतात की कुत्रं मम म्हणजे कुत्रं पाळीव कुत्रं होतं कोणतं त्या कुत्र्याला काही आजार होते का त्यानुसार डॉक्टर त्या पेशंटचा इलाज करतात त्यानंतर त्या पेशंटला काही इंजेक्शन इंजेक्शन्स दिले जातात दर आठवड्याला एक इंजेक्शन असे चौदा इंजेक्शन्स पेशंटला घ्यावे लागतात त्यानंतर त्यांचा भात बंद केला जातो असे अशा अनेक प्रकार अशा अनेक प्रकारे डॉक्टर त्या पेशंटवरती उपचार करत असतात त्यानंतर अनेक प्र प्रकारच्या काळजी जर एखाद्याला एखाद्या व्यक्तीला जर कुत्रं चावलं असेल तर अशा अनेक काळजा घेतल्या गेल्या पाहिजेत